पेंटिंगचा व्यवसाय करायला काहीच हरकत नाही आहे आपल्याला जे काम आवडते ते नेहमी त्यामध्येच आपण जर झोकून देऊन काम केलं म्हणजे ते करू शकलो तर त्याचा नक्कीच निखळ आनंद आपल्याला मिळू शकतो आता जेव्हा आपण एखादे व्यवसाय म्हणून करतो किंवा त्याची सुरुवात जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याकडे पुरेसे भांडवल पैसा असणे गरजेचं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये सातत्य असणे ही तेवढंच गरजेचं आहे म्हणजे कोणतंही काम आज सुरू केले मोठ्या उत्साहात आणि दोन दिवसांनी कंटाळा आला म्हणून ते बंद केले असे नाही चालणार जर आपल्याला तो व्यवसाय कर म्हणून करायचा आहे तर श्रमही तितकेच करणं गरजेचं आहे ते करावेच लागणार हे त्रिकालबाधीत सत्य अजून एक विचार म्हणजे आपल्याकडे अजूनही कलेला कमी लेखलं जाते लोकांना अजूनही एखादे चित्र विकत घेताना दहा वेळा विचार करावा लागतो म्हणजे करणाऱ्या माणसाच्या भावभवना त्याचा वेळ किंवा त्याची मेहनत लागणारे रंग याचा विचार नाही केला जात तर ते किती महाग आहे नाही असं ते किती महाग आहे नाही नको बाबा त्यापेक्षा रेडिमेड फोटो लावलेला बरा असे विचार करणारे लोक आपल्या आजूबाजूला नेहमीच आढळतात आणि कलाकार हा नेहमी कसा भावूक असतो किंवा मुडी असतो असं म्हणाला हरकत नाही त्याला जर त्याची कला खुलण्यासाठी जर त्याच्या आजूबाजूला जर योग्य वातावरण नसेल तर तो हिरमुसला होतो त्याचे पडसाद मग त्याच्या कलेवर उमटतात म्हणजे आपल्या स्वभावाचा कला ही आपल्या स्वभावाचा आरसा म्हटलं जातं तर ती कला अधिक खुलण्यासाठी तर त्याच्या आजूबाजूला तसं वातावरण असणं गरजेचं आहे घरातून आपल्या कुटुंबातून त्याचा पाठिंबा असणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्याचा जर चित्रकला ही जर अशी कला आहे तर ती जर अवलंबली तर त्याच्यामध्ये सतत खर्च आलाच कारण पेपर म्हटलं तरी पेपरचा खर्च आला रंगाचा सतत खर्च आला ब्रश लागतात प्रत्येक वेगवेगळे तर इतर कलेसाठी हा एवढा खर्च येत नाही जसं जर तुम्ही म्युझिकमध्ये गेला किंवा इतर कलेमध्ये गेला तर हे सतत गोष्टी विकत घ्याव्या लागत नाही पण पेंटिंगमध्ये हा सतत खर्च येत असतो मग प्रत्येक वळी ते सगळ्यांना झेपतंच असं नाही आहे ना मग आपल्याकडे जर पुरेसा पैसा असेल तर आपल्याला हा हॉबी म्हणून जपता येतो किंवा आपल्याला त्याचा व्यवसायही करता येतो पण कुठलीही गोष्ट जर सु हे करायच्या आधी तर सुरुवातीला रिस्क ही आलीच थोडा आपल्याला पुढे जाऊन ती रिस्क जर घेऊन आपण जर तो सुरुवात केला व्यवसाय म्हणून जर सुरुवात केलं तर थोडं थोडे दिवस आपलं नाव होईपर्यंत थोडे दिवस आपल्याला त्रास होतो पण एकदा आपलं नाव झालं लोकांच्यापर्यंत आपण पोचलो घराघरात जर पोचलो आपल्याला तर मग सहज आपले ते चित्र ती घेतली जातात किंवा त्याला योग्य ती किंमतही मिळू शकते मे बी आणि मिळते